हॅलो बोल रे

हो आहे बोल काय म्हणतो

आपलं इकडचं सावंतवाडीतलं हां ठीक आहे जाऊया ना हां हां हो समजलं समजलं हां हां हां मला उद्या परवा सुट्टी आहे बघ परवा मी फ्री आहे हां एक काम करूया आपण शुक्रवारीच जाऊया ना देवी तसंही शुक्रवार देवीचा दिवस असतो हां आणि देवीचा दिवस असतो ना शुक्रवार मग आपण त्याच वेळी जाऊया हा मग बरं केलंस कारण मलाही ना जरा ब बरेच दिवस मिसेस म्हणत होती की ओटी भरायची आहे राहून गेली होती जाऊन ते पण माझं पण काम होईल तिला पण घेऊन हो चालेल ना हो आम माझ्याच कारने जाऊया आपण हो हो तेच हो हो माझ्याच कारने आपण जाऊया हां हां हां म्हणजे कसं दर्शन पण व्यवस्थित होत आहे ओटीचं पण काम होईल आणि बरं आहे आणि तिथे गेल्यानंतर हां येता येता तिथे आपण फिरून येऊया तेवढाच आपला वेळ पण होईल तेवढंच हे होईल बरं हां हां हो हो हो हो जाऊया कारण बरेच दिवस आपणही कुठे गेलो नाही असे फिरायला वगैरे तर ह्या निमित्ताने जरा फिरून येऊ शकतो आपण हां हो हो तेच तेच झालं कामामुळे आपण मग शुक्रवारी जाऊया न म्हणजे कसं आहे मी सकाळी जरा लवकरच निघूया आपण म्हणजे तिथे कारण आहे हां कारण आता हल्ली ना तिकडे प्रसाद वगैरे घ्यायला बरेच लोकं येतात तिथनं गर्दी असते तिथे हां आपण लवकर जाऊया लवकर जाऊन तिथे मग लवकर दर्शन घेऊन आपल्याला तिथून निघता येईल नाहीतर मग उशीर होतो तिकडे मग हो हो चालेल तसं करूया तसंही चालेल हां मग इकडून निघालो ना आपण काय करूया माहिती आहे ना तिकडे गेलो मंदिरात गेलो ना की तुला जर प्रसाद वगैरे काही घ्यायचे असेल ना तर ते पण आहे ते पण ठरवून ये म्हणजे लगेच तिथे घेता येते तो मी माझ्या ओटीचा आणि तिथून मग आपण ना बाजूलाच ना मस्तपैकी ना फिश एक्वरियम झालं आहे तिथे जवळपासच आहे आपण तिथे पण जाऊन येऊया हां मग ते पण तुला बघता येईल नवीनच झालं आहे हल्ली हा ये ना मग सकाळी ये नाश्ता करूनच निघूया आणि जेवणाचं आपण हां सांगतो मी आईला सांगतो बनवायला हां हो हो हो पावसामध्ये कांदाभजी तर पाहिजे आहेत

ओके हां हां आपण काय करूया नाश्ता आपल्या घरी करूया आणि मग तिथून जाऊन मग जेवणाचं आपण बाहेर बघूया हां चालेल मग ये मग ओके हां हां हां